हॅलो आं नम नम हां एफ एम मी एफ एममधून बोलत आहे स्वागत आहे गुड मॉर्निंग शुभ सका आपल्यासोबत आहे गायत्री चला तर आपण तिच्याबद्दल जाणून घेऊया गायत्री तुमचं फेवरेट साँग कोणतं आहे ओक्के आणि ते तुम्हाला का आवडतं ते तुम्हाला का आवडतं तुमचा फेवरेट सिंगर कोण आहे अरिजित सिंग अच्छा त्यांचं एखादं तुमचं मला खूप आवडणारं गाणं ते कोणतं असेल तुम्ही माझ्या दर्शकांना सांगू इच्छिता का आणि तुमचं आर्टिस्ट फेवरेट आर्टिस्ट तुम्ही माझ्या प्रेक्षकांना सांगू शकता का तुमचं एखादी फेवरेट आर्टिस्ट या कोणतरीन मीन